भारताची फॅशन खूपच इतिश गतिशील आहे आणि ती काळानुसार सतत बदलत आली आहे पारंपरिक भारतीय पोषाख अजूनही लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे पण त्याचबरोबर पाश्चिमात्य फॅशनचा प्रभावही खूप दिसून येतो विशेषतः शहरी भागात वेस्टन कपड्यांची आणि फ्युजन फॅशनची वाढती लोकप्रियता दिसते उदाहरणार्थ जीन्स टी शर्ट ड्रेस आणि वेस्टन शैलीतील जॅकेट्स यांसारखे कपडे आजच्या यु युवा पिढीमध्ये खूप लोकप्रिय झाले आहेत पण गावामध्ये अजूनही भार अजूनही पारंपरिक भारतीय पोषाखच घातला जातो जसं की म्हातारे लोक धोतर घालतात व म्हाताऱ्या म्हाताऱ्या बायका हे नऊवारी साड्या घालतात त्याचप्रमाणे मुली ही पंजाबी ड्रेस घालतात जे कुर्ती वगैरे असं असतात ते घालतात पण आता काही काही गावामध्येही वेस्टन फॅशनचा वेस्टन कपड्यांचा प्रभाव दिसायल लागलेला आहे काही काही गावांमध्ये मुलांमध्ये तरुण पिढीमध्ये चेंजेस होताना दिसतात मुली जीन्स टॉपमध्ये दिसतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे वेस्टन ड्रेसेस असतात त्या ड्रेसेसमध्ये कुठेतरी दिसत असतात मुलांचेही फॅश फॅशन बदलत चालले आहेत तेही वेस्टन कपडे घालायला लागले आहेत त्याचप्रमाणे तसेच तरीही सणासुदीच्या वेळी किंवा काही खास प्रसंगांसाठी पारंपरिक कपड्यांना जसे की साडी कुर्ता शेरवानी यांना अजूनही विशेष स्थान आहे शहरी लोक असो किंवा गावाकडचे लोक असो सणासुदीच्या वेळी किंवा खास प्रसंग लग्न कार्यांमध्ये एखाद्या घराची वास्तुशांती वगैरे असेल ह्या सर्व गोष्टींमध्ये स अजूनही पारंपरिक कपडेच घातले जातात फॅशनचे हे मिष मिश्रण पाश्चिमात्य प्रभावामुळेच शक्य झाले आहे यामुळे भारतीय आणि पाश्चिमात्य शैलीचा एकत्रित वापर दिसून येतो आणि हा हा बदल वेळेनुसार काळानुसार बदल चाललेला आहे आणि हा बदल होणे आवश्यकही आहे काही लोकं काही काही लोक हे वेस्टर्नमध्ये कम्फर्टेबल असतात तर काही भारतीय पारंपरिक कपड्यांमध्ये कम्फर्टेबल असतात मला तर दोन्ही क प्रकारचे कपडे घालायला आवडतात वेस्टनही आणि आणि भारतीय पारंपरिक कपडेही घालायला आवडतात कारण भारतीय पारंपरिक कपडे हे काही आ असे आहेत ते पण प्रत्येक ठिकाणीच घालू नाही शकत जसे की आपल्याला ऑफिशियल वर्क असेल काही त्या ठिकाणी शक्यतो आपल्याला ते वेअर करता येत नाही घालता येत नाही भारतीय पारंपरिक कपड्यांचा वापर करता येत नाही त्या ठिकाणी आपण वेस्टन कपड्यांचा यूज केला जातो आणि वेस्टन आपण आपण स्वतःला बदलणे खूप गरजेचे आहे कारण आपल्याला बाहेर जाण्याची गरज पडते बाहेर देशांमध्ये काम कर करण्याची गरज पडते ते खेड त्या ठिकाणी आपण आपले आपले आपले जे कपडे असतात ते घालू शकत नाही भारतीय संस्कृती घालू शकत नाही तिथे ते एवढं सांभाळणं शक्य नाही होत त्यामुळे आपण स्वतःला बदललं पाहिजे आणि मी व भारतीय जे आपले कपडे असतात मीन्स कोणतेही कपडे असूदेत वेस्टन कपडे असूदे किंवा कप कोणतेही कपडे असोत मी लोकल दुकानामधूनच खरेदी करते मी संगमनरमध्ये राहते संगमनरमध्ये इकडे छोटे छोटे दुकान आहेत मी तिथूनच सर्व खरेदी करते किंवा ऑनलाईन पण मिशो आणि मित्रा ह्या दोन ॲपवरनं मी खरेदी करत असते मला जास्त करून भारतीय शैलीचे कपडेच घालायला आवडतात त्यामध्ये मी जास्त कम्फर्टेबल राहते वेस्टनपेक्षा असा माझा स्वतःचा अनुभव आहे